हॅलो हां बोला हां स्मिता बरोबर हो ओके ओके ओके हो आता मी तुम्हाला दोन्ही तिन्ही प्रकारचे फ्लॅट्स दाखवू शकते एक तर म्हणजे अजून कन्स्ट्रक्शन सुरू व्हायचं आहे पण प्लॅन सँक्शन आहे अशा ठिकाणी तुम्हाला आवडेल की तुम्हाला रेडी पजेशन फ्लॅट हवा आहे की हां ओके तसं तुम्हाला करता येतील बरोबर आहे बरोबर तर ओके ओके ओके नको आहे ओके

ओके बरं ओके ओके तुम्हाला गच्ची किती मोठी हवी म्हणजे बालकनी हवी का तुम्हाला मोठी म्हणजे साधारण हां म्हणजे बरोबर बरोबर साधारण तुमचं म्हणजे कुठल्या मजल्यावर हवं असं काही आहे का

टॉप फ्लोर नको आहे बरोबर पण आता साधारण तुम्ही बघितलं आहेत कोथरूड कर्वेनगरमध्ये खूप बिल्डिंग्ज ह्या रीडेव्हलपमेंट करायला जात आहेत तर त्यामुळे नवीन ज्या बिल्डिंग्ज होतील ह्या सगळ्या साधारण बारा पंधरा त्याच्याही पुढे काही बिल्डिंग्स अशा होत आहेत त्यामुळे तुम्ही आत्ता चौथा पाचवा मजला घेतलात तर अजून एक तीन चार वर्षांनी कदाचित तुमचा उजेड आणि तुमची तुमचं वारं हे कमी होऊ शकतं तर तुम्ही टॉप फ्लोर नको म्हणत आहे मला मान्य आहे की तुम्हाला म्हणजे व ह्याच्यासाठी उष्णतेसाठी म्हणजे वरती तापतं म्हणून नको आहे पण मी तुम्हाला असं सुचवेन की तुम्ही व वरून साधारण एक दोन मजले सोडून एखादा मजला घेतलात म्हणजे दहावा मजला वगैरे तर तुम्हाला चालू शकणार आहे का हो लिफ्ट असते लिफ्ट असते आणि जनरेटर बॅकअप पण असतो हल्ली तर त्यामुळे तसे मी तुम्हाला दाखवू शकेन फ्लॅट्स

तीन बेडरूमच्या फ्लॅटला साधारण दोन चार चार चाकींचं पार्किंग येतं आणि ह्या ज्या असतात दुचाकी जी वाहनं असतात त्याला साधारण दोन तीन वाहनांना पार्किंग मिळतं तर हे सगळं हां म्हणजे हो हो म्हणजे साधारण दोन चार चाकी गाड्यांची जी दोन पार्किंग्ज असतात तर त्याच्यातच दोन चाकी एक दोन गाड्या ह्या बसू शकतात म्हणजे प्रत्येक पार्किंगमध्ये दोन दुचाकी बसू शकतात त्यामुळे तुमचं साधारण चार दोन दुचाकी वाहनं आणि दोन चार चाकी असं होऊ शकेल तर हां हां बरोबर हां

ओके बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला डायनिंग एरिया सेपरेट हवा आहे की म्हणजे तो स्वयंपाकघरातच चालेल चालेल ओके ठीक आहे ओके ब्रोकरेज आमचं जनरली बाहेर दोन टक्के ब्रोकरेज घेतात आम्ही साधारण एरिया आणि आम्ही तुम्हाला काय ॲम्युनिटीज दाखवतो आहे त्याच्याप्रमाणे आम्ही एक टक्का किंवा दीड टक्का आकारतो आमचं ब्रोकरेज आता सगळ्यात कमी आहे मार्केटमध्ये हां तुम्ही अजून चौकशी करू शकता हां हो हो हो तुम्ही तुम्हाला कधी वेळ असतो हां ओके मग तुम्हाला वीक डेजमध्ये संध्याकाळी चालेल का कारण शनिवार रविवार बघायला येणाऱ्या लोकांची पण खूप गर्दी असते जर जर तुम्ही संध्याकाळी येऊ शकत असलात तर चालेल बरोबर मग आम्ही सा साधारण आठ वाजेपर्यंत काम करतो तुम्ही साधारण सहा वाजेपर्यंत वगैरे येऊ शकलात तर मी तुम्हाला या भागातले सगळे फ्लॅट्स दाखवू शकेन तुमच्या रिक्वायमेंट्स मी सगळ्या लिहून घेतल्या आहे तर त्यामुळे आता हां हां हो आहेत मी आताच सांगते तुम्हाला आहेत फ्लॅट तर तुम्ही उद्या संध्याकाळीसुद्धा येऊ शकलात तरी चालेल सहा वाजता ऑफिसला पोहचा लोकेशन पाठवते हो पाठव हो पाठवते चालेल ओके हो ओके धन्यवाद